हलो हां आपण इलेक्ट्रिशियन आहात का हो का माझ्या घराचं की नाही काम सुरू आहे हां चार पाच रूमाचं घर आहे माझं तर त्याला इलेक्ट्रिकल फिटिंग करायची आहे तर बोर्ड बोर्ड आणि हे तर त्याचं अंदाजे किती येईल खर्च वगैरे

हो का तर नाही नाही म्हणजे तुम्हाला काय वाटते की म्हणजे आजच्या काळानुसार कसं केलं पाहिजे की जे आपल्याला सेफही राहील फिटिंग नाही का आणि खूप बजेटमध्येही नको असं आपल्या बजेटनुसार बसलंही पाहिजे आणि व्यवस्थित सुरक्षित अशी हां अच्छा हो का अंडरग्रॉउंड हो का अच्छा अच्छा तरी अंदाजे किती खर्च लागेल म्हटलं तुम्ही चार पाच रूमाचे हो का आणि सोबत मग कम्पाऊंड आणि त्याला पण नाही का कम्पाऊंडला पण लाईट्स वगैरे लावायचे हो का पूर्ण

अच्छा अच्छा हां तर ठीक आहे ना तुम्ही कधी येऊ शकता म्हणजे मा आमचं बांधकाम पाहायला नाही का आणि त्यानुसार मग ठरवाल ना हो का एक दोन दिवसांत येऊन जा ठीक आहे एक दोन दिवसांत येऊन जाल म्हटलं ठीक आहे